नागपूर जिल्ह्यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असलेले स्थानिक उद्योगमध्ये तर शेती केलेल्या लोकां जे पीक केलं जातं ते पीक ते आणून मार्केटमध्ये विकल्या जातात तो एक मोठा व्यवसाय आहे आणि लहानातला लहान व्यवसाय म्हणजे इथे नागपूरमध्ये नाश्ता जो असतो पोह्याचा तो आधी खूप लहान असं हे होतं पण आता काळानुसार वेळेनुसार खूप जास्त मोठं होऊ लागलं आणि सध्या आता त्या व्यवसायामध्ये इतकं हे भरमसाठ पैसा असा झाला आहे की त्याला बघून कित्येक लोक कित्येक लोक तोच काम करू लागलेत त्या एका शॉपमागे दुसरं शॉप दुसऱ्या शॉपमागे तिसरं शॉप आणि काही सिविल लाइन्सवाल्या एरियामध्ये फूड ट्रक्स हे खूप जास्त आजकाल प्रचलित झालेलं आहे असे खूप सारे व्यवसाय आहे ज्यामध्ये प्रत्येकांचे पर्सनल आणि नागपूर जिल्ह्यातलं जिल्ह्याचं पण विकास झालेला आहे